हॅलो थॉमस इंग्लिश मीडियम स्कूलमधनं आकाश सर बोलत आहेत का तुम्ही सर आकाश सर नमस्ते मी नेहा बोलते आहे सर मला माझ्या मुलाची ॲडमिशन करायची होती एल के जी सेकंड स्टँडर्डला तर आता तुमच्याकडे शाळेमध्ये ॲडमिशन सुरु आहे का सर अच्छा तर सर हे मुलाच्या ॲडमिशन करायला काय लागणार काय प्रोसेस आहे आपल्या शाळेमध्ये

अच्छा हा अच्छा वर्षाची आहे ना ॲडमिशन फी पन्नास हजार रुपये अच्छा सर याच्यामध्ये काही डिस्काउंट राहणार आहे का म्हणजे महिन्याला आपल्याला इन्स्टॉलमेंट देता येईल का याच्यामध्ये काही अच्छा आणि महिन्याला आपल्याला इस्टॉलमेंट देता येईल ना मुलांची अच्छा इस्टॉलमेंट अच्छा ठीक आहे तर सर आपल्या शाळेचा टायमिंग काय आहे

अच्छा सहा ते अकरापर्यंतचा ठीक आहे सर तर मग मी की नाही तुम्हाला मी बुधवारी शाळेमध्ये येते आपल्या शाळेत आणि शाळेमध्ये येऊन भेटते आणि बाकीची जी ॲडमिशनची प्रोसेस आहे मुलाच्या तर मग मी ती शाळेमध्ये येऊन करते चालेल ना सर अच्छा ॲडमिशन होऊन जाईल ना मुलाची शाळेमध्ये ओके ठीक आहे सर चालेल धन्यवाद सर